हो इंटरनेटने खेळांची संकल्पना बदललेली आहे मुलांना मैदानी खेळाबद्दल माहीत नसते मैदानी खेळामुळे आपले आरोग्य तंदुरुस्त असते मैदानी खेळ म्हणजे एक प्रकारचा व्यायामच आहे पण इंटरनेट आणि मोबाईलमध्ये लहान मुलं इतके गुंतलेले आहेत की त्याचा परिणाम असा मुलं मैदानी खेळ खेळत नाही ते सतत मोबाईलवर वेगवेगळे गेम्स खेळतात त्यामुळे त्यांचा इतका परिणाम होतो की एकाच ठिकाणी ते बसून असतात व त्यामुळे शरीरांच्या अवय अवयवांवर परिणाम दिसून येतो डोळे खराब होणे तसेच काय काय मुलांना बोलण्यात त्रास होणे काही व्हिडियोज गेम्समुळे तर लहान मुलांना जीवही गमवावा लागतो तर कुठेतरी इंटरनेट संकल्पना कमी केली पाहिजे जेणेकरून मुलं मैदानी खेळांकडे त्यांचा कल नेतील तर ह्यांसाठी पालकांनीही विशेष करून मुलांकडे लक्ष द्यावे त्यांसोबत थो थोडा वेळ घालवावा त्यांना मैदानी खेळाचे फायदे व इंटरनेटचे दुष्परिणाम समजावे जेणेकरून मुलं इंटरनेटचा वापर कमी प्रमाणात करतील